आपली मराठी भाषा ही सगळ्यात सोपी मराठी भाषा आहे आपण बाहेर देशला गेलं त्यांची भाषा बोलावी लागेल त्यांची भाषा आपल्याला येऊ शकत नाही आपली आपली मातृभाषा मराठी असल्यामुळे आपल्याला मराठीच येऊ शकते आणि त्यामुळे आपला आपला जो वेळ आहे आपला जो हे आहे ते आपल्याला म्हणजे टाईम हे होऊ शकत त्यांची भाषा नाही समजत त्यांच्यामुळे आपण त्यांच्याकडे काहीच नाही करू शकताय आपल्याला समजू शकत नाही ते आपल्या आपल्यात आपण त्यांची भाषा ऐकू शकतो आपण त्या आपल्याला बोलता येत नाही आपली भाषा मराठी असल्यामुळे त्यामुळे आपली भूमिका अशी असते की आपण त्यांच्याकडे बघतो ते आमच्या आपल्याकडे बघते पण त्यांची भाषा आपली त्यांना नाही समजत आणि त्यांची भाषा आपल्याला नाही समजत त्यामुळे असा गैरफायदा होत असते की आपण आपली भाषा त्यांना नाही समजू शकत की आपल्या आपण त्यांची किंवा आपली ते नाही समजू शकत त्याच्यामुळे आपला भरपूर गैरफायदा होऊ शकते आणि आपल्या ज्या राज्याच्या हर हर गटामध्ये हर हर गावामध्ये वेगवेगळी भाषा असते त्यांची भाषा आपण नाही समजली आपण नाही करू तर आपण त्यांचा दुसऱ्याला विचारून त्यांना पण नाही होऊ शकलं आपण त्यांची भाषेचा फायदा नको घेऊ फायदा घेऊ नये आणि त्यांची भाषा आप आपली भाषा त्यांना नाही साबीत त्यांना आपली भाषा नाही मराठी भाषा लँग्वेज अशी असते काय सगळ्यांना समजते पण त्यांची भाषा दुसऱ्या राज्यातल्या आपल्याला भाषा समजत नाही म्हणून आपण भरपूर आपल्याला त्यांचा इलाज करावे लागते आणि त्यांच्यासाठी आपण आपण पण त्यांना काहीतरी समजू शकतो किंवा समजून घ्यावं लागेल हर कु याच्यामध्ये जाण्याची आपल्याला सेफ पायस्थिती आली तर त्यांना आपल्यात तोंड देऊ द्याल अशी तरी गोष्ट करू शकतो आपण